या भागातल्या शाळांमध्ये पटांगणं काही प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि शाळेच्या पी टीच्या तासाला तिथे काही धावण्याचे वगैरे पण खेळ प्रकार घेतले जातात तसंच लहान मुलं ही कायम उत्साहात असतात म्हणजे कधी एका बिल्डिंगमधून दुसऱ्या इमारतीमध्ये जायचं तरी ते धावत असतात आणि या धावण्यामुळे लहान मुलांना नक्कीच निरोगी राहण्यामध्ये मदत होते असं मला वाटतं एक तर श्वासोच्छ्वासाचा व्यायाम या धावण्याच्या प्रक्रियेमधून होतो त्यांची त्यांचे स्नायू आणि हाडं बळकट व्हायला मदत होते भूक चांगली लागते त्यांना व्यायाम चांगल्या प्रकारे होतो आणि त्यामुळे धावण्यामुळे लहान मुलांना नक्कीच मदत होते असं मला वाटतं असं धावण्याचा मुद्दाम व्यायाम किंवा फुटबॉलसारखे खेळ किंवा लंगडी शिवाशिवी यासारखे खेळ पण मुलं खेळत असतात आणि त्यामधून मनसोक्त धावण्याचा आनंद घेत असतात धावण्याच्या शर्यती पण शाळांमध्ये बऱ्याच वेळेला आयोजित केल्या जातात आणि त्या सगळ्यामधून धावण्यासाठी मुलांना प्रोत्साहन मिळतं असं मला वाटतं